मराठीमध्ये बोलताना किंवा लिहिताना आजपर्यंत तर जास्त काही अडचणी आल्या नाही कारण अतिशय बालपणापासूनच शाळेत असताना ही भाषा शिकवली गेलेली आहे या भाषेचा विस्तार करण्याची गरज आहे कारण महाराष्ट्रामध्येदेखील ही भाषा कमी प्रमाणात बोलली जात आहे मुंबईसारख्या ठिकाणी हिंदी भाषा जास्त प्रमाणात बोलली जाते तर त्याचप्रमाणे मराठी भाषादेखील बोलली गेली पाहिजे किंवा जे मराठी लोकं आहेत त्या लोकांनी ज तरी ही भाषा बोलायला हवी मराठीमध्ये पाहिलं तर साहित्यिक लोकं भरपूर प्रमाणात आहेत तर यामध्ये आपण पाहतो जसं की शिवाजी सावंत यांची पुस्तकं अतिशय सुंदर आहेत यांचंच एक पाहिलं वाचलेलं पुस्तक म्हणजेच छावा त्यानंतर राधेय यामध्ये तुम्हाला इतिहास अतिशय चांगल्या प्रमाणात वाचायला मिळतो